मराठी भाषेचे काही असे काही व्याकरण आहे ज्याचे उच्चार खूप आगळेवेगळे वाटतात मला जे मराठी व्याकरण जे आहे ते आधुनिक इंडो आर्यन भाषांशी निगडित वाटते आणि त्याचे जे जैन आचार्य हेमचंद्र जे आहे यांनी व्याकरणकार पण लिहिलेलं आहे आणि तसेच मराठी भाषाची व्याकरणाशी संबंधित जे पहिलं आधुनिक जे पुस्तक होतं ते मला असं वाटते की विल्यम किल यांनी छापलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मराठीमध्ये एकत्रित आणि विभक्त आणि विश्लेष्नणात्मक असे काही प्रकार वापरले जातात आणि तसेच मराठीचे तीन व्याकरणात्मक लिंग पण आहेत जसे स्त्रीलिंग पुरुषलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसकलिंग असे तीन लिंग आहे आणि मराठीचा जो प्राथमिक शब्द आहे हा विषय वस्तू क्रियापद आहे आणि तसेच मराठी क्रियापद हे करा यासाठी वापरला जातो आणि तसेच पाहिजे किंवा असणे हे कार्यात्मक शब्द आहे किंवा क्रियापद आहे तसेच आणि ते इतरत्र नामांकित पण आहे तसेच सर्व हं युरोपियन भाषा म्हणजे जी मराठी भाषा आहे त्याचा जो आपला सर्वसमावेश जो आपण करतो आन्यंना आम्ही प्रदर्शित करतो तर त्यासाठी ह्या भाषांमध्ये द्रविड भाषांमध्ये साम्यांनासारखी वाटली आणि काही प्रमाणात जे आहे स्वस्त आणि आपण ह्या दोन काही सर्वनामांचा पण आपण वापर केला जातं मराठी भाषेमध्ये आणि मराठी जी भाषा आहे ती आपली बोलीभाषा पण आहे त्यामुळे आपण काही शब्द ज्या उच्चारांचे आहे ती जरा आगळीवेगळी होते जसं मी जेवं मी जेवण केलेलं आहे मी जेवत आहे ते आपण प्रॉपर सेंटेस यूज न करता मी जेवण केलं आहे मी जेवत होते मी काल जेवले आपण अशी काही सेंटेंस आपण यूज करतो ती मला काही जरा आगळीवेगळी वाटतात प्रत्येक मराठी भाषा जी आहे प्रत्येक सिटीतली म्हणा किंवा महाराष्ट्राच्या प्रत्येक सिटीमध्ये वेगवेगळी टाईपची भाषा बोलली जाते जसे औपचारिक काही मराठीचे मराठीमध्ये सुसंस्कृत दिलेलं आहे तर त्यामध्ये तसंच अनेक क्षेत्रामध्ये काही कालावधीमध्ये नाही का जसं काही भाषा होत्या ज्या भाषांपासून काही शब्द उच्चारित केलेले आहे जर पार्शियन अरबी इंग्रजी आणि फ्रेंच स्पॉनिश किंवा पोर्तुगीज अशा काही युरोपियन भाषा होत्या त्यामधून आपण काही वर्ड्स घेतलेले आहे मराठी व्याकरणाचा वापर करूनशनांनी जसा आहे पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण किंवा एखाद्या गोष्टीचे पूर्ण माप तसंच ओला ओला म्हणजे एक ओलसर तसेच जसं हवा आहे ती हवा जी थेट अरबी हवामधून अरबी या भाषेमधून आपण हवामानामधून घेतलेला हा वर्ड आहे तसे जामीन जो आहे जामीन हा पार्शियन भाषेमध्ये पार्शियन झमीनकडून आपण ही घेतलेला जमीन हा वर्ड आहे तसेच आपण जी हजेरी म्हणतो हा वर्ड तर हजेरी म्हणजे हा उर्दू हजेरीमधून उपस्थित हा राहणारा हा उपस्थित मेन वर्ड आहे तसेच बऱ्याचशा इंग्रजी शब्दांच्या सामन्यतः आपण संभाषण व्याकरणाद्वारे किंवा मराठी भाषेच्या व्याकरणाद्वारे आपण केलेलं आहे आणि मराठी शब्दसंग्रह पण आहे जे आपण आत्मसात कधी केलेला नाही आहे तसेच काही नॉर्मल वर्ळ आहे जसे पेन शर्ट या शब्दांचासुद्धा समावेश केलेला आहे मराठी व्याकरणामध्ये अशी जे से अनेकवचन म्हणजे जसं व्या मराठी भाषेचे व्याकरण अनेकवचन म्हणजे जसं मी सगळ्यांना घेऊन जात आहे पुण्याला हे झालं अनेकवचन आणि एकवचन म्हणजे मी पुण्याला जात आहे हे सेंटेन झालं एकवचन असे काही मराठीचे व्याकरण आहे आणि अशी काही वेगळी वेगळी आगळीवेगळी काही वैशिष्ट्ये आपण त्या सेंटेंसमध्ये बघतो किंवा वाक्यांमध्ये बघतो